दुचाकी चालवण्याची माझी सुरुवात कॉलेजमध्ये जाताना झाली आधी तर बाईक फक्त गरजे म्हणून चालवायचो कधीकधी पण एकदा असंच एका संध्याकाळी महात्मा फुले मार्केटच्या मागून फिरत होतो सूर्य मावळत होता गार वारा होता तेव्हा वाटलं अरे हे फक्त वाहन नाही ही त एक एक फेर ही तरी एक फेर मोकळीक आहे तेव्हापासून मग थोड्या थोड्या अंतराची ट्रीप सुरू झाली मी काही गावांना भेट दिली काटोल सावनेर हिंगना रामटेक हळूहळू मग यूट्यूबवर ट्रॅवल्स ब्लॉग बघितले लोक कुठे कुठे फिरतात बाईकवर मग वाटायला लागलं आपण काय कमी आहे का एवढंच काय घरचे थोडे बोलायचे पण आता त्यांनाही अभिमान वाटतो की आपला पोरगा बाइकवरून भारत फिरतो आता तर वर वर्षात दोन तीन ट्रीप प्लॅन हवीच एक नवीन ठिकाण नवीन अनुभव आणि खरं सांगू तर बाईकवर फिरताना जे समाधान मिळतं ते चार भिंतीत बसून कधीच मिळत नाही म्हणूनच हे वेड कमी झालं नाही उलटा दिवसेंदिवस वाढत चाललं आहे हे व वेळ हे वेड म्हणजे एकदम माझं ऑक्सिजन झालं आहे आता